भांडी धुण्यासाठी आता तर म्हणजे सगळीकडे खूप साऱ्या प्रकारचे वेगवेगळे साबण वापरले जातात जे फक्त भांड्यासाठीच म्हणजे वापरात आणायचे असतात काही काही ठिकाण म्हणजे आपण आणि ते खूप साऱ्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येतात खूप साऱ्या वेगवेगळ्या सुगंधामध्ये येतात की बाबा म्हणजे लिंबू फ्लेवर असलेलं की त्याच्यामुळेच टि वीवरती अड्वर्टाइजमेंट पण दाखवतात की ह्याच्यामुळे जर लिंबू फ्लेवरचा पण युज केला त्यांचं साबण तर ते खूप पटकन म्हणजे असं तेलकट भांडे एकदम स्वच्छ करतं कुठलाही डाग नाही ठेवत जरी जास्त म्हणजे भांड्यांचा वापर झाला असेल गॅसवरती वगैरे चुलीवरती तरी मग ते म्हणजे निघून जातं पटकन आपल्याला काही कष्ट लागत नाहीत तर पहिलेच्या काळात तर म्हणजे गावी वगैरे आता चुलीवरती सगळे स्वयंपाक करायचे तर भांडी खूप खराब व्हायचे आणि ती काळी पडायची तर त्याच्यामुळे मोस्टली गावाला तर हे असतं ते काय बोलतात ते राख असते ना आपली जी कोळसा कोळसा म्हणतात कोळश्याने भांडे घासतात तर ते ह्या साबणापेक्षा पण खूप सुंदर निघतात कारण आधीच्या काळी काही गावाकडे असे साबण वगैरे हे काय नव्हतंच म्हणजे आता सगळं आलेलं आहे पण ते आधीच्या जमान्यामध्ये ते लोकं कोळसा घ्यायचे आणि कोळश्यानेच भांडे वगैरे घाशीत तर ते खूप स्वच्छ निघायचे आता सगळे ते साबण वगैरे आले आहेत परत ते लिक्विड्स आले आहेत भरपूर सारे नाहीतर आता तर मोस्टली तर सगळे लोकं ते हेच वापरतात डिशवॉशर वगैरे म्हणजे कोणाला काही एवढी मेहनत करायची गरज नाही आहे सध्या ते खूप सारे शाम साबण आणि लिक्विड्स आहेत ज्याच्यामुळे की आपण भांडी काढू शकतो पटकन निघू शकतात जरी तेलकट असली कितीही तरी पण ते दोन तीन वेळा जरी आपण धुतलं नॉर्मली तरी पण म्हणजे भांडी कसं निघतात आता सहसा एवढं काही ब खराब नाही होत ना आपले काही पण असो प टोपं म्हणा किंवा म्हणजे असं जास्त असं तेलकट वस्तू कोण आता जास्त हेच करत नाही म्हणजे गॅसचा पण एवढा काही युज होत नाही झाला तरी नॉर्मलच असतं पण जरी आपण साबण जरी वापरलं साधं भांडी घासण्याचं तरी ते आपण दोन तीन वेळा जरी धुतलं ना तर ते इनफ होतं म्हणजे खूप त्याला काही अशी जास्त काही मेहनतीची गरज नसते किंवा म्हणजे दुसरं अजून काही आपण वापरायला वगैरे पाहिजे असं एवढं पण म्हणजे काय नसतं तर आ आम्ही नॉर्मली तर घरी हेच भरतो साबण साबणाचं युज करतो नाहीतर मग ते कधीतरी लिक्विड्चं येतं ते तर त्याच्या ते थोडंसं युज करून आणि काथ्या चांगला वापरायचा जो म्हणजे असा हा वाला असतो वायरचा वगैरे तो फक्त स्पेशली ते आपण जे भाकरी वगैरे करतो त्या त्या तव्यासाठी वगैरे तो आपण काथ्या त्याच्यामध्ये म्हणजे इजिली निघून जातं जे पण आपल्या खराब झालेल्या असेल वस्तू तर ते निघणार पटकन नाहीतर नॉर्मली तर मग आपलं साधं साबणच असतं आणि ते म्हणजे ठीक आहे पु बरोबर होतं ते एवढं काय त्याच्यामध्ये हे करायची गरज नाही की आपण भांडी तेलकट धुण्यासाठी जास्त काही क करावं नाही लागत ते दोन तीन वेळा जरी आपण नीट स्वच्छ धुतलं घासून वगैरे पूर्ण क्लीन करून पाण्याने वगैरे धुवायचं दोन तीनदा ते होऊन जातं ऑटमॅटिक क्लिअर